ठीक आहे आमच्या घरी एक छोटीशी बाल्कनी बाल्कनी त्याला गार्डन गार्डन ठेवलं आहे तिथे विविध प्रकारची झाडं लावली आहे त्या झाडांना वरच्या वर पाणी देणे त्यांची कटिंग करणे कीड आली तर त्यावर फवारणी करणे असे काम सुरू असतात आपन सहज कुंड्या कुंड्यांमध्येच झाडं लावतो पण आम्ही काय केलं की आपल्या घरी जे मातीचे मडकी असतात ते प्रत्येक वर्षी आप प्रत्येक वर्षी अक्षयतृतीयेला घ्यावंच लागतात मग ते खूप सारे जमा होतात मग आम्ही काय केलं की त्या मडक्याला असा वेगळा आकार करून त्याच्यामध्ये विविध प्रकारची झाडं लावले आणि त्याला सुंदर पेंट करून त्याला कुंडीसारखे सजवले त्यासाठी पण भरपूर वेळ लागतो पण दिसायला खूप छान दिसते आणि आपली बाग पण छान दिसते बागेमध्ये छोटी छोटी फुले आणि जे जाई वेलीचे फुलं आहे ते अशा छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लावून त्याची रोपं तयार केली ते ते सुद्धा घराला असं आकर्षित दिसते आपण समोर गा गेटच्यावर जर आपल्याला जागा असेल तर आपण तिथे ठेवून बाल्कनी चांगली करू शकतो बागेमदे विविध रंगाची झाडे असल्यामुळे आपल्या घराचा परिसर सुंदर दिसतो